धावणे हा एक व्यायामाचा प्रकार आहे धावल्याने शरीर निरोगी बनते धावल्याने स्नायू बळकट होतात श्वासोच्छ्वास वाढतो व रक्तशुद्ध शुद्धीकरण होण्यास मदत होत्या शुद्ध हवा मिळू शकते धावणे हा लहान मुलांना निरोगी होण्याचं अत्यंत लाभदायक असा व्यायामाचा प्रकार समजला जातो जास्त नाही पण वयाप्रमाणे जर त्यांनी थोडंफार जरी धावलं आणि ते रोज नियमानं धावलं तर नक्कीच त्यांना निरोगी आयुष्य निरोगी त्यांचं जीवन निरोगी शरीर हे लहान वयातच लाभ होऊ शकतं शाळांमधली विद्यार्थी सुद्धा धावले धावणे हा एक प्रत्येक जीवनात प्रत्येकाच्या जीवनात आलेला एक प्रसंग असतो धावल्याने पूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो धावल्याने सर्व प्रकारचे जे रो रोग आहेत रोगराई आहेत ते प्रसरण्यापासून किंवा ते होण्यापासून दूर होतात व्यक्ती जेव्हा धावायला लागतो जेव्हा त्याला त्या धापा लागतात त्याने जो श्वासोच्छ्वास वाढतो याने अधिकाधिक हवा आपल्या शरीरात जाते व ती शरीरा उपयोगी ठिकाणी जाऊन खेळती राहते धावल्याने व्यक्ती लहान मुलं हे निरोगी राहतात वेगवेगळ्या पद्धतीने पद्धतीचे व्यायाम भारतामध्ये आहेत त्यामध्ये धावणे हा एक उत्तम लहान मुलांनी नक्कीच धावायला हवं त्यांना धावल्याने त्यांच्या निरोगी होण्यास मदत नक्कीच होऊ शकते